सत्यघटनावर आधारित असे जे काही आजकाल मोठमोठे पुढारी झाले आहेत किंवा जे काही आयडियल झाले आहेत त्यांनी जे लिहिलेले पुस्तकं आहेत ना ते आहेत जसं की काही यश तुमच्या हातात आहे त्याच्यानंतर विष्टी जे विश चर्चिल आहेत जे पी एम होते तर त्यांचं पण आहे त्याच्यानंतर मार्टिन ल्यूतर किंगचे काही पुस्तक आहेत त्याच्यानंतर आपले हे जे आहेत अमे न्यूयार्कचे वाशिंग्टनचे त्यांच्याबद्दल जे झाले आहे आणि मग आपले भारतातले पण काही पुढारी आहेत त्यांचे जे झाले आहेत ना तर ते सत्यघटनेवर आधारित आहे आणि रोचक वाटतात की असं पण जीवन असू शकते